मी तुळशीचं कुबेराचं लिंबूचं ॲलोवेरा आणि मनीप्लांट अशी झाडे लावलेली आहेत आणि झाडे पाहून मला खूप प्रसन्न वाटतं चांगलं वाटतं ॲक्च्युली झाडे सगळ्यांनीच लावायला पाहिजे एकतरी झाड सगळ्यांनी लावलंच पाहिजे कारण झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतं आणि दोनतीन फुलांची झाडे आहेत माझ्याकडे गुलाबाचं आहे झेंडूचं आहे